मी तुमच्या शॉपमधून फोन ऑर्डर केला होता पण मी ते ऑर्डर कॅन्सल केले पर आतापर्यंत माझे पैसे परत का नाही आले आणि ती ऑर्डर रद्द केल्याकेल्या पैसे जमा करायला हवे होते तर मी याबाबत तुम्हाला विचारत आहे माझे पैसे का परत नाही आले किंवा तुमचा शॉप नंबर मला सांगा मी तिथे येऊन माझे पैसे परत घेईल आणखी काही असेल ते मला लवकरात लवकर कळवा